तुम्ही किती वेळ योग करता साधारणतः मी एक तास म्हणजे योग त योग करते आणि जर कर म्हणजे कुठे करायची गोष्ट झाली तर ते मी सकाळी घरी करते कारण की हा वेळ म्हणजे शांत वातावरणाचा आणि जर विचार केला तर सकाळच्या वातावरणात ऑक्सिजन खूप जास्त असल्यामुळे मला सकाळी योग करणं आवडतं योग रात्री पण केला जातो पण सकाळी खूप जास्त प्रमाणात त्याची तीव्रता असल्यामुळे मला सकाळी करायला आवडतो आणि मी आट म्हणजे मी रोज योगा योग करते वेगवेगळे त्यात आसनं झालं त्यानंतर प्राणायाम झालं आणि त्यासोबत एक ध्यान या गोष्टी माझ्या योगाच्या म्हणजे एका बा एका एका गठ्ठ्यात किंवा म्हणू शकतो एका तुकडीत असतात